तर मला पु लं देशपांडे हे लेखक आवडतात आणि त्यांनी अनेक विनो विनोदी लेखक पुस्तके लिहिली त्यानंतर कवीमध्ये ग दि माडगूळकर हे आवडतात तर त्यांनीही अनेक सुंदर गीतरचना विविध रचना केल्या त्यामध्ये राम जन्मला हे एक त्यांनी केलं होतं त्यानंतर अनेक विनो विनोदी नाटक त्याचबरोबर लेखक पु लं देशपांडे यांनी अनेक विनोदी विनोदी लेख पुस्तके त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक त्यांनी लिहिले होते नंतर खगीरभरती खोगीरभरती लिहिलं हसवणूक फसवणूक त्यानंतर बटाट्याची चाळ ही पुस्तके पु ल देशपांडेनी लिहिली होती आणि खूप चांगली रचना पुस्तकामध्ये लिहिली होती मी बऱ्याच वेळा ती वाचली होती नंतर माडगूळकरांनी सुंदर गीतरचना केल्या आहेत त्यांच्या गी गीत पण प्रसिद्ध आहेत असे म्हणजे बघायला गेलं तर तर हा असा अनुभव मी माझा तुम्हाला शेअर करतो आहे